मला फोटोग्राफी करायला खूप आवडते आणि मी खूप ठिकाणी फोटोग्राफी केली पण आहे तसं काय माथेरान महाबळेश्वर खोपोली गगनगिरी महाराजचे मठ आंबोली घाट कोकणातला अशा खूप काही गोष्टींचे मी फोटो घेतलेले आहे आणि मी मला जर कुठे इच्छा असेल फोटोग्राफी करायची तर एक तर मी इंडियाच्या बाहेर पण जाऊन फोटोग्राफी करेल ॲब्रॉडमध्ये आणि आणि आपल्या इंडियामध्ये पण खूप जागा आहे पंजाब आहे जयपूर आहे राजस्थान आहे पॉण्डेचेरी आहे एक दुसरं स्टेट गोवा आहे तिकडे जाऊन पण मला फोटोग्राफी करायची खूप आवड असेल प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळं फोटोग्राफीसाठी आपल्याला भेटतं काही ठिकाणची फुलं भेटतात झाडं असतात वेगवेगळ्या प्रकारचे घरं असतात वेगवेगळ्या ह्याचे गोव्याला तर आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे घरं भेटतात छोटे छोटे घरं जिथे आपण चांगले चांगले फोटो घेऊ शकतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात इंडीयाच्या बाहेर तर छान छान फुलं आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये पंजाबला ते अमृतसर मला त्याचा पण फोटो घ्यायला आवडेल परत मुंबईमध्ये सिद्धीविनायक मंदिरचा मला फोटो घ्यायला आवडेल त्याच्यानंतर बाबुलनाथ टेंपलचा मला घ्यायला आवडेल खूप सारे बिचेस आहे मुंबईमध्ये मला त्याचा फोटो घ्यायला खूप आवडेल त्याच्यानंतर आपले पुण्यामध्ये शनिवार शनिवार वाडा आहे पुण्यामध्ये त्याचं मला आवडेल कोल्हापूरला तर महालक्ष्मी आहे जेजुरी आहे मला ते सगळ्यांचा फोटो घ्यायला खूप आवडेल आणि मला फोटोग्राफी हे खूप जास्त आवडते फोटोग्राफीमध्ये त्या त्या मोमेंटचा एक मोमेंट कॅप्चर होऊन जातो जे आपण कधी पण उघडून बघू शकतो त्याच्यामुळे फोटोग्रॅफी ही असलीच पाहिजे कायमची त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या आठवणी आठवतात तो मोमेंट कॅप्चर करून ठेवतो आपण